आम्ही ज्या राहतो त्या भागामध्ये विविध संस्कृतचे गट राहतात कारण त्यांची प्रत्येकाची संस्कृती वेगळीवेगळी असते तरीपण आम्ही एकमेकांशी मिळून मिसळून तुमच्या याच्यामध्ये कुठल्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं सणवार साजरे करतात प्रत्येकाच्या वेगळ्यात वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येक सणाच्या मग संस्कृती बाहेरील लोकांशी तर आमचा रोजचा संबंध येतो कारण आम्ही जे राहतो ती कॉलनी म्हणजे एक असं कॉलनी आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात आणि त्यांची संस्कृती प्रत्येकाची वेगळी असणं साहजिकच आहे कारण ज्या नोकरीसाठी वेगवेगळ्या भागातून आलेले लोकं असतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या धर्माचे असतात आणि त्यांची संस्कृतीपण वेगवेगळी असते तर अशा बऱ्याच लोकांशी माझा रो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये संबंध येतो